हॅलो हां स्वप्नील फोटो स्टुडिओ का मला ना माझ्या मुलीचं फोटोशूट करायचं होतं ती आता म्हणजे तिचा तर मग मला प्री बड्डे शूट करायचं होतं तिचं तर मग ती काही थीम वगैरे सजेस्ट करू शकता का मग आपण असं करूयात ना ट्रॅडिशनल आणि वेस्टन दोन्ही पण करूया म्हणजे थोडेसे फोटोशूट ट्रॅडिशनलमध्ये करूया आणि काही वेस्टर्नमध्ये करूयात हो आपण आणि मला असं वाटत होतं की फक्त इनडोअर फोटोशूट करण्यापेक्षा आपण थोडं आऊटडोअर पण फोटोशूट केलं असं तरी चाललं आहे तुमचं होईल का पॉसिबल हो चालेल मग आणि ड्रेपरी तुमच्याकडे रेंटने वगैरे मिळेल की ड्रेपरी आम्हालाच आणावी लागेल मला म्हणजे वेस्टर्न तिच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत पण मग ट्रॅडिशनल जर तुमच्याकडे अवेलेबल होत असेल खणाचा ड्रेस किंवा असं नऊवारी साडी वगैरे असं काही लूकसाठी तुम्ही ड्रेपरी देऊ शकत असाल तर मग आपण काही तुमच्या घेऊ कारण सगळंच नवीन घेणं पण नाही परवडत ना मग ते तसंच पडून राहतं परत परत त्याच यूज पण नाही होणार हां मग ते रिजनेबल रेटमध्ये जर आपल्याला दुसरं पण कोणी तुम्ही अवेलेबल करून देत असाल दुसरं कोण कुठे तर मग ते पण चालेल तुम्ही तसं चौकशी करून बघा कारण एक वर्षाच्या मुलीसाठी म्हणजे इतकं सगळं नवीन घेणं पण यूजफुल नाही ना हो चालेल ना चालेल मला तसं त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही पाहिजे तर मी स्वत चौकशी करेल आणि मी घेऊन येईल मग आणि मी एक दोन लोकेशन सर्च करून ठेवते आपल्या एरियातच ते मंदिर वगैरे आहे तिथं आपण ट्रॅडिशनल फोटोशूट करू शकतो मग तिथे छान फोटोज पण येतील आणि तिथे गार्डन वगैरे पण आहे मग पाहिजे तर आपण वेस्टर्नमध्ये पण तिथेच करू शकतो मग कारण तिची पण खूप चिडचिड नको व्हायला हो फक्त ज्या दिवशी तुमचा ऑर्डर नसतील ना तर तुम्ही ते तसं तुमचं शेड्यूल एकदा चेक करून मला फक्त परफेक्ट फायनल डेट सांगा कारण ह्या महिन्याच्या एंडिंगला ट्वेंटी टूला तिचं बड्डे आहे ट्वेंटी टू डिसेंबरला तर मग आपल्याकडे दहा बारा दिवस आहेत अजून तर मग हो हो एवढ्या हां मग तुम्ही हां एवढ्या दहा बारा दिवसात ना तुम्ही तुमचं एकदा शेड्यूल चेक करून मला सांगा आणि डायरेक्ट बड्डेच्या एक दोन दिवस आधी पण नको कारण तेव्हा माझी पण गडबड असेल मग तसं तुम्ही सांगा मला हो हो चालेल चालेल नक्की हो ठेवू मग हो बाय थँक्यू